मला अनेक साहित्यिक साहित्य वाचायची आवड आहे यामध्ये अनेक पात्रे माझ्या आवडीचे आहेत यामध्ये शिवाजी कोण होता हे माझा आवडलेलं एक साहित्य पात् साहित्य आहे यामध्ये शिवा शिवाजी कोण होता हे तर सांगितलेलं आहे पण यामध्ये आपल्या प्रथा आणि त्या आपण का मानत आलो रूढी याविषयी त्यामध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे यामध्ये रूढीविषयी तर माहिती यामध्ये आहेच पण त्यासोबत त्यातील म्हणजे अनेक घटनेचे मजेदार घटनांचे वर्णन तिथे आपल्याला पहायला मिळतात जसं ब्राह्मण पूजा करतो तो का करतो आणि आधी कशासाठी होत होती यामध्ये तिथे सांगितलेलं आहे शय जसं शनिवार वाडा शिवा त्यामधील त्याचा इतिहास याविषयी तिथे आपल्याला पाहायला मिळते या या साहित्या या पुस्तकामधून आपल्याला नवीन नवीन विषय तिथं पहायला मिळतातच तसंच त्यामधून त्यांच्याकडून अनेक गोष्टींचा ज्ञान अनुभव आपल्याला तिथे शिकायला मिळतं तसेच या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता यामध्ये शिवाजीविषयी तर माहिती सांगितलेलीच आहे पण त्यांनी काय केलं कुठून केलं याविषयी तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये तिथे नमूद केलेलं आहे आणि त्यामधून आपल्याला त्यावरून आपल्याला नवनवीन गोष्टी तिथे शिकायला मिळतात तसेच यामध्ये कोण होतं हे तर सांगितलेलंच आहे पण त्याचं त्या त्यामध्ये मजेदार घटनेचं पण तिथे वर्णन केलेलं आहे म्हणजे तो कोण होता हा प्रश्न तर आहेच त्याचसोबत आपण त्याला कोणत्या दृष्टीने पाहतो की त्याने फक्त लोक अकबराचा याचा त्याचा वध केला इतकेच नाही तर त्यांनी कशामधून केला त्या घटनेचं मजेदारपणे पण तिथे वर्णन करायला आपल्याला तिथे दिसतो त्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की त्याला तो मारतो तर शिवाजीच मारतो का एकटा तर फक्त शिवाजीलाच सांगितलेलं आहे अनेक बाकीचे शिपाई होते सरदार होते त्याविषयी पण तिथे घारनक घटना होती याबद्दल तिथे सांगितलेलं आहे